कामाच्या व्यतिरिक्त मला काही छंद आणि माझी काही आवड आहे मला जास्तीतजास्त मला बाहेर फिरायला नवीन नवीन ठिकाणं बघायला खूप आवडते आहे धार्मिक स्थळांना भेटी द्यायला आवडतात मला आणि तिथे बसून मला ध्यान करायला आवडते आहे